हां हॅलो हा मला विचारायचं होतं की मला गोवा फिरायचं आहे

संस्कृती वीकसाठी म्हणजे या मनच्या एंडिंगला

तुम्ही जो सेकेज सेकंड ऑप्शन बोलला तोवाला बेस्ट आहे हो हो पुण्यातून

ओके

हो हो चालेल आणि मला विचारायचं होतं की खाण्यापिण्याचं कसं काय आहे किंवा राहायची सोय वगैरे कशी आहे

ओके ओके ठीक आणि मला साधारण खर्च कसा होईल म्हणजे काही

नऊ हजार रुपये

बरं ठीक आहे ठीक आहे चालतं मी विजिट कधी करू तिथे म्हणजे मला अजून काही क्वेशन्स असतील तर मग मला तुम्हाला समोरासमोर बोलता येईल

बरं बरं ठीक आहे मी तुम्हाला तसा मेसेज करेल मी याच्या टायमिंगला मग आपण तेव्हा सविस्तर बोलू ओके ठीक आहे थँक्यू